मराठी माझी मातृभाषा आहे आणि यामध्ये माझं आवडता शब्द माझं वाक्य असं जर का विचारायला गेलं तर थोडंसं अवघड पडेल याचं कारण की मातृभाषाच असल्यामुळं ती सहजतेनं प्रत्येक गोष्टीमध्ये सहजता असते ह्या ही भाषा बोलत असताना आणि म्हणूनच मराठीच मला बेसिकली जास्त आवडते प्रामुख्यानं मातृभाषा असल्यामुळं बहुतेक रोजचा संवाद हा मराठीमध्येच होत असतो पण ज्यावेळेला हा प्रश्न वाचला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की मी दिवसभरामध्ये सगळ्यात जास्त वाक्य कोणतं बोलते तर हो का असा एक मनामध्ये वाक्य आलं की हे वाक्य मी कुणीही जर का मला काही प्रश्न विचारला तर पहिली माझी रिॲक्शन असते हो का म्हणजे खरंच हे असं आहे का किंवा अच्छा असं झालं आहे का अशा अर्थानं हा माझं माझ्याकडनं हे वाक्य जातं त्यामुळं मी असं म्हणेन की माझं मराठी आवडतं वाक्य म्हणजे हो का अर्थात हे प्रश्नचिन्हांकित आहे आणि त्यामुळं प्रत्येक वेळेला ते बदलत असतं म्हणजे हो का म्हणत असताना त्याला तितके रंग आहेत तितकी भावना आहेत आणि त्याचबरोबर तितक्या अर्थानं ते एकच वाक्य बोललं जातं म्हणजे समजा कुणी जर का मला काही रागावून बोललं तर मी त्यांना विचारेल हो का अच्छा अशा पद्धतीनं कुणी जर का काही मला छान विनोद किंवा अशा पद्धतीनं सांगत असेल तर मी हो का अच्छा अच्छा बर बर म्हणजे हे वेगळ्या पद्धतीचा टोनमध्ये कुणी जर का मला काही समजावून सांगत असेल तर मी म्हणेन की हां हां हो हो हो हो का बर बर बर बर असं होईल कुणी जर का असंच उगीचंच टिवल्या बावल्या करत आपण जनरल बोलत असतो ना सहज गप्पाटप्पा चाललेल्या असतात त्यावेळेला जर का कोणी विचारलं तर मी म्हणेन हो का वा वा वा वा वा वा म्हणजे ह्या एकाच दोन म्हणजे दोन शब्दांचं मिळून जे छोटंसं वाक्य आहे तर त्या वाक्याला खूप रंग आहेत खूप आयाम आहेत आणि त्यातनं खूप भावनासुद्धा व्यक्त होत असतात आता पुढचा प्रश्न असा आहे की मराठी बोलणारे असल्याचा तुम्हाला अभिमान वाटतो का आणि तो का वाटतो तर निश्चितच मराठी असल्याचा अभिमान खूप वाटतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी मराठी मातीमध्ये जन्माला आलेली आहे मराठी ही एक अशी भाषा आहे की जी परिपूर्ण आहे म्हणजे इंग्रजी भाषेच्या तुलनेमध्ये मराठीचा आवाका हा खूप मोठा आहे म्हणजे इंग्रजी त्याच्या कुठं पासंगाला सुद्धा जात नाही हां आता कालानुपरत्वे इंग्रजीचे शब्द अनेक शब्द या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत आणि अगदी ते रूढ झालेले आहेत असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही पण तरीसुद्धा मराठी भाषेचा जर का इतिहास बघायला गेला तर तो जवळपास हजार बाराशे वर्षांचा इतिहास आहे प्राकृत भाषा आणि प्राकृतपासून ती हळूहळू बदलत बदलत आत्ताचं तिचं जे काही मराठी रूप आहे मराठी संस्करण जे आहे तर ते आहे काही शब्द काही अक्षरं अशी आहेत की जी इतर कुठल्याच भाषेत माहीत हां ज्या जुन्या भाषा आहेत तर त्यामध्ये हे नक्कीच अक्षरं आहेत पण बरेचदा असं होतं ना की मराठीमध्ये ल आणि ळ हे अतिशय जवळची दोन अक्षरं आहेत की जी बऱ्याच उत्तर भारतीय भाषांच्या मध्ये नाहीत इंग्रजीमध्ये तर ळ हा उच्चारच नाही आहे पण त्यामुळं बरेचदा गमतीजमती पण होत असतात की बाळ गावाला गेला असं जर का वाक्य असेल तर ते बाळ गावाला गेला असं काहीतरी उच्चारलं जातं त ड आणि द याच्यामध्ये पण असाच फरक होतो की आपल्याला काय म्हणायचं आहे आणि ॲक्च्युली काय लिहिलं जाते काय उच्चारलं जातं आहे ह्याच्यामध्ये खूप फरक असतो न आणि ण हा तर अगदी मराठी भाषेचा एक वेगळाच पैलू आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे म्हणतो ना आपण की पाणी आण पाणी आण असं जर का उलटं झालं पाणी आण असं असेल आणि पाणी आण असं जर का म्हटलं तर त्याचा ग्राम्य भाषेमध्ये हे योग्य आहे म्हणजे ते चूक आहे असं अजिबात नाही पण ज्याला आपण एक योग्य मराठी असं ज्याला म्हणू तर त्या योग्य मराठीमध्ये म्हणजे मूळ उच्चार जो आहे तर त्याचा पाणी असा आहे की तो पाणी असा नाही आहे हां पण नळ जिथं आहे तिथं मात्र नळ असं म्हणून चालणार नाही तर ते नळ असंच म्हटलं पाहिजे त्यामुळं न आणि ण याच्यातला उच्चार करताना बरेचजण गल्लत करतात मग अगदी त्याच्यावरनं आम्ही मग असं मराठी बोलायचंच नाही का तुम्ही किती शुद्धतेच्या किती आग्रही आहात वगैरे वगैरे बरेच काही त्याला फाटे फोडले जातात पण त्याच्याकडं मला असं वाटतं की ते त्या लोकांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे की जे अक्षर आहे तर तेच बोललं गेलं पाहिजे आणि यासाठी मराठीचा आग्रह धरणं तितकंच महत्त्वाचं आहे ज्या ज्या लोकांना मराठी बोलणं खूप अवघड वाटतं तर मी असं म्हणेन की तो त्यांचा गैरसमज आहे उलट मराठी इतकी साधी सोपी आणि छान भाषा नाही कदाचित असं असेल की जन्मल्यापासूनच या भाषेमध्ये वाढल्यामुळं मला किंवा आपल्याला ही खूप सोपी वाटत असेल बाहेरच्यांना ती शिकत असताना पहिल्यांदा अवघड जाईल हां पण त्यामुळं होणारे जे काही गमतीजमती आणि विनोद आहेत ते मात्र खूप वेगवेगळे असतात जसं की च आणि च चा उच्चार ज आणि ज चा उच्चार तर या उच्चारांच्या मुळं सुद्धा बऱ्याचशा गमतीजमती होत असतात पण एकूणच मराठी ही माझी अतिशय आवडती भाषा आहे मातृभाषा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळं मला अतिशय अभिमान वाटतो मी मराठी असल्याचा